साजरे केलेले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गणपतीमध्ये हे कार्यक्रम होत असतात आमच्या कॉलनीमध्ये जेव्हा गणपती बसवल्या जातो त्यावेळी दहा दिवस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्यामध्येे गाण्याचे कार्यक्रम घेतले जातात एखादा वक्ता बोलवला जातो त्यानंतर लहान मुलांची वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आपल्या वर्षभरात अनेक सण असतात प्रत्येक सणाच्या दिवशी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतोच दसऱ्याचा विचार केला तर द दहा दिवसाचा हा सण केला जातो नवरात्र असं त्याला ओळखलं जातं आणि या दिवशी पुरण पोळी वगैरे केली जाते प्रत्येक सणाला गोड करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे गोड हे केले जातात